सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माझे लग्न झाले होते आठ आठ मार्च दोन हजार एकोणीसमध्ये माझे पतीचे पतीचे वाढदिवस साजरा साजरे केला होता तेरा तेरा मे एकोणीसशे नव्व्याण्णवमध्ये पहिले पहिली मुलगी झाली सहा जुलैमध्ये दुसरा मुल मुलगा झाला सात फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये घर बांधले